मी कॅमल कंपनीच्या स वस्तू वा वापरतो सर्व आणि ते सगळ्यात कॉलिटी म्हणजेच त्याची कॉलिटी चांगली आहे आणि ते मी जनरली बुक डेपो जनरल स्टोर्स किंवा जिथे ड्रॉइंग्जचं पूर्ण सामान मिळते अशा मी दुकानातून ते विकत घेतो आणि त्यामध्ये जसं साहित्य म्हटलं तर खरंच महाग आहे कारण की काही काही साहित्य असे भरपूर महाग महाग आहे ती त्यांची कॉलिटी तर आहेत तशी पण गरजेपेक्षा असं मला असं वाटतं की खूपच भरपूर काही महाग आहे कारण की जर स्वस्त झालं तर आम्हाला सुचित्र काढायला अजून कमी खर्चात जास्त चित्र काढता येण्या येत येते आणि जसं शिक नवीन शिकणाऱ्यांनी वगैरे आम्हाला जो काही खर्च लागतो तो फारसा न लागता कमी खर्चात जास्तीतजास्त विद्यार्थी शिकल्या जातील आणि भरपूर काय त्याचा प्रॅक्टिस पण तेवढी जास्त केली जाईल कारण की महाग असल्यामुळे कसं आहे की प्रॅक्टिस किंवा वेस्ट नको जायला म्हणून दचकत दुचकत कमी चिर कमी त्याची प्रॅक्टिस केल्या जातो असं अशी ती त्याचा तो त्याच्यावर एक असर पडतो